होय मराठी भाषेच्या व्यतिरिक् पण मी हिंदी भाषेच्या पुस्तकाचंही वाचन केलेली आहेत कारण राष्ट्रीय भाषा आपली हिंदी त्यामुळं त्याचही वाचन केलेलेच आहे बरेच सारे बोध बोधकथा हे हिंदीमधून वाचले जातं बऱ्याच साऱ्या गोष्टीचं ज्ञानही हिंदी भाषेतून मिळते आणि मराठी भाषेतील एक पुस्तकंही बऱ्याच सारे पुस्तके छान आहेत वाचायला खूप चांगलं नॉलेज घ्यायला चांगला अनुभव शिकवाण्यासाठी मराठी भाषेतीलील पुस्तकंही खूप छान राहते यामधील मी वाचलेल्या पुस्तकांपैकी सर्वश्रेष्ठ पुस्तक की माझ्या ल आयुष्यातील ते म्हणजे मॅनेजमेंट ऑफ शिवाजी द मॅनेजमेंट ऑफ शिवाजी हे पुस्तक खूप चांगलं आहे खूप चांगलं डॉक्टर जाधव सरांनी याचं लेखन केलेलं आहे तो माझ्या मते आपणही एकदा या वा वाचू कारण या पुस्तकामधून राजनीती असो रणनीती असो किंवा बऱ्याच साऱ्या गोष्टीची नियोजन नियोजन हे कसं करावे या पुस्तकातून शिकायला मिळते